ज्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी बाहेर दे देशाबाहेर जायचं असेल तर त्यांच्यासाठी राज्यात काही निवडून आहे तर म्हणजे कोणाचा नंबर शाळेतून लागतो तर कोणाला स्वत वरून जायचं असतं तर म्हणजे अशाप्रकारे त्यांचं शिक्षण झालेलं असतं जर किंवा त्यांना बाहेर देशामध्ये आणखीन शिक्षण घ्यायचं असतं तर म्हणजे ते देशाबाहेर शिकायला जातात आणि ज्यांचं सरकारी शाळेमधून म्हणजे त्यानला आदेश आला की तुम्हाला देशाच्या बाहेर जायचंय शिकायला म्हणजे तुमचं इथलं शिक्षण पूर्ण झालं तर त्यांनला कॉलरशिप वगैरे ही मिळतो आणि पूर्ण खर्च वगैरे सर्व म्हणजे तिकूनच मिळतो आणि त्यांना कॉलरशिप ही समजा म्हणजे चाळीस चाळीस पन्नास पन्नास हजार साठ साठ हजार रुपयांची सुद्धा मिळतो कॉलरशिप म्हणजे बाहेर देशाचं खर्च खूप जास्त असतो ना म्हणून त्यांना कॉलरशिपही जास्त मिळतो अशाप्रकारे म्हणजे त्या काही असे म्हणजे शिशुवृतीचे जे परीक्षा असतील त्यांनी पास केलेल्या त्या त्यांचेही त्यांना कॉलरशिप मिळतो अशा आणि इतर काही असतात म्हणजे ते जर त्यांची दुसरे म्हणजे म माहार जात असली तर किंवा अशी जात असली त्यांना तर सावित्रीबाई फुलेचीही कॉलरशिप मिळू शकतो